तंत्रज्ञानातील प्रगतीने खरंतर आमच्या आयुष्यामध्ये खूपच बदल झाला आहे आम्ही इंटरनेटच्या माध्यमातनं देशभरात काय चालतं त्याचं ज्ञान आम्हाला मिळालं माहीत नसलेल्या गोष्टी इंटरनेटमुळेच आज आम्हाला ऐकताना आ आणि शिकताना सुलभ होत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट साठी जे स्मार्टफोन वापरले जातात त्यात वेगळ्या प्रकारचे फीचर्स असतात त्या फीचरमुळे सुुद्धा आपल्या जीवनातील तंत्रज्ञानावरती खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आज खऱ्या अर्थानं हे जे स्मार्टफोन असेल किंवा इंटरनेट असेल याच्या उपयोगाने आज आम्ही घरबसल्या आर्थिक व्यवहार करू शकतो घरबसल्या आम्ही कोणत्याही प्रकारचं तिकिटांचं बुकिंग करू शकतो म्हणजे बस ट्रॅव्हल असेल हॉटेल बुकिंग असेल किंवा बँकिंग क्षेत्रांमधले ट्रान्झेक्शन असेल किंवा एक इकडून तिकडं आम्हाला पेमेंट ट्रान्स्फर करायचं असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहे या गोष्टींच्या आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ईझी आणि सुखकर असा व्यवहार करत आलो आहे समजा आम्हाला एखादी वस्तू आवडली आणि आम्हाला ती जर खरेदी करायची असेल तर त्या खरेदीसाठीसुद्धा आम्ही स्मार्टफोनमार्फत किंवा त्या इंटरनेटमार्फत आम्ही आर्थिक व्यवहारसुद्धा करत असतो इंटरनेटवरती एखादी वस्तू जर आम्हाला आवडली असेल समजा पाहिजे असेल त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला घ्यायची असेल फक्त त्या वस्तूचं नाव टाकलं तर आम्हाला त्याचीवाली माहितीसुद्धा मिळायला लागली म्हणजे इतकंच हंड्रेड पर्सेंट असं काम आम्हाला इंटरनेटमुळे सोयीचं झालेलं आहे इंटरनेटमुळे पेमेंट करणं असू द्या की कोणती वस्तू खरेदी असू द्या आपल्या ज्ञानात भर असू द्या ह्या सगळ्या गोष्टींची सहज आणि सुलभता आज आम्हाला इंटरनेटमुळे प्राप्त झाले आहे म्हणून तंत्रज्ञानाच्या ह्या प्रगतीमुळे खरंंतर आपल्या आयुष्याला एक वेगळ्याच प्रकारचा रंग प्राप्त झाला आहे